आपल्या शरीरा आपल्या शरीराला रनिंग हे जरूरी आहे आपण जेवढी धावपळ करा तेवढं शरीर चांगलं राहते आपल्या शरीरात ताजेपणा द्यायचे असेल तर आपण रनिंग करा रोज सकाळी फिरायला जा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर फिन फिरायला जा रनिंग हे सगळ्या शरीराल चांगलं आहे रनिंग जर आपण करान तसं बायांचं हर प्रकारे रनिंग होते पण रनिंग हा आपल्या शरीरसाठी खूपच सुन चांगला उं हे आहे जेव्हा तुम्ही रनिंग कराल तेव्हाच तुमचं शरीर तवरी चांगलं प् त्वरित दिसाल तुमा तव तार तर तरो ताजे दिसाल तुमच्या शरीरामध्ये एक एनर्जी येईल तुमचं शरीर हे एवढं प्राकृतिक राहील की खूपच रनिंग हा एक सगळ्यात आहे शरीराला आपल्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये जेव्हा आपण रनिंग कराल तुम्ही बसल्या ठिकाणी तुम्ही राहाल तुमचं शरीर त्रास देईल तुमचा हात पाय दुखेल तुमचं हे दुखेल जेवढे तुम्ही रनिंग कराल तेवढे तुमचं शरीर तं ब प्रकृती चांगली राहील तुमच्या प्रकृतीला रनिंग जरुरी आहे रनिंगमध्ये आपण रोज जाय फिरायला जा धावा थोडंसं शरीर हे करान तुमचे पाय चांगले राहतात रनिंगमध्ये आपले न पा पाय दुखेल नाही त्यांना छान नसा मोकळा होते रनिंग सगळ्यात चांगली गोष्ट आहे रनिंग हा एक सगळ्यांनाच आणि सग जे माणसं आहे घरी राहते त्यांच्यासाठी खूप चांगला आहे रनिंग केल्याने सगळ्यांनाच फायदे होतं आपल्या शरीराला फायदा होतो आपल्या प्रकृतीला फायदा होतो शरीर तरोताचा आणि सगळ्यात गोष्टी चांगल्या राहते आणि आपलं सक आपला दिवस जो चांगला जातो म्हणून रनिंग जरूरी आहे रनिंग तर तुम्ही शरीराला चांगला आहे